आजकाल कसं झालं आहे ना भारतामध्ये पाश्चिमात्य संस्कृतीचा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पडत गेला आहे तसं पाहता आपण एक वेगळ्या आधुनिक जगात चाल एक वेगळ्या आधुनिक युगात चाललो आहे आणि आपण स्वतःला बदललं पाहिजे ह्याबद्दल दो मत नाही आपण स्वतःला बदललं पाहिजे सध्याच्या सध्या जी परिस्थिती चालली आहे सध्या जे युग आपलं जे हे युग आहे ते डिजिटलाइज झालं आहे पूर्णपणे त्याकडे आपण चाललो आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण बघितलं तर आपण त्या बदललेल्या युगानुसार आपल्याला सुद्धा बदलायची गरज आहे परंतु ते करत असताना भारतामध्ये जी पाश्चिमात्य संस्कृती आहे ती आपण एवढी ॲक्सेप्ट करायला लागलो आहोत की त्याचा प्रभाव आपल्या कपड्यांवर सुद्धा पडला आहे आजकाल आपण सर्रास बघतो रस्त्यावरून चालताना पुरुष जे कपडे घालत आहेत ते क् कोणते कपडे घालत आहेत स्त्रिया कपडे कोणते घालत आहेत म्हणजे कपडे आहेत अंगावर कपडे आहेत पुरुषांच्या परंतु ते कपडे कसे आहे मग तो घालतो आहे तर त्याला स्वतःला ते आपल्या बघणाऱ्याला ते कसं वाटतं आहे कधी कधी काही काही मुलं असे कपडे घालतात की ते बघताना सुद्धा किळस येतो त म्हणजे त्याला हँगरवर टांगलं आहे का असं कळतं स्त्रियांच्यामध्ये बघायला गेलं तर त पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये जेव्हा क छोटे छोटे कपडे आहेत त्या कपडे आज स सर्रास कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली किंवा जॉबवर जाणाऱ्या मुली ज्या आहेत त्या घालत असतात त्याचं खरा परिणाम जो घडतो ते मग वेगवेगळ्या प्रकारे टीझींग करणं आणि मग ते एक टाँट मारणं असे वेगवेगळे क् प्रकार घडत असतात आणि पाश्चिमात्य संस्कृतीचं पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव भारतावर एवढा पडला आहे की आज भारतातील प्रत्येक माणूस हा पाश्चिमात्य संस्कृतीच्या आहारी गेलं आहे आणि तुम्ही ठीक आहे तुम्ही त्या पाश्चिमात्य संस्कृतीनुसार स्वतःला बदला पण तुम्ही जे बदलता आहे ते तुम्हाला काय वाटतं आहे तुम्हा आपलं ते शोभतं आहे का किंवा आपण आपली संस्कृती जी मुळात भारतीय संस्कृती आहे ती आपण कुठे घेऊन चाललो आहे याचा विचार करून तुम्ही पाश्चिमात्य संस्कृतीचा स्वीकार केला पाहिजे